कोविड नाईंटीनच्या हे गाईडलाईन्समध्ये डेली चेकअप म्हणजे जे आरोग्यसेवक आहेत आ आदूर होते त्यांचं डेली चेकअप आयोजित केलं होतं त्याच्यात आमच्या इकडे कोणच आले नाही नाही म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांचं चेकअप हे केलेलं होतं पण त्यातले आमच्याकडे कोण आले नाहीत बातमी होती की येणार होते पण ते कोण आले नाहीत हो चालेल आणि वॅक्सिनबद्दल थोडीशी माहिती हवी होती त्याचं स्लॉट बुकिंग कसं करावं चालेल थँक्यू डॉक्टर